मी जी अलमारी घेतली तर ती अलमारी म्हणजे कशी खराब निघाली म्हणजे असं कपडे ठेवायला गेलं तर त्याच्यात म्हणजे अशी घाण असल्यासारखं कपडे गंदे झाले आणि खालच्या बॉक्समध्ये पण अशी माती असल्यासारखं किंवा धूळ असल्यासारखं आणि ते खाचे पण थोडे थोडे असे करपपलेले होते काहीतरी असे म्हणजे त्याचे निघालेले होते ते फलट्या वगैरे अशा बारीकबारीक चिरा जरा पडलेल्या होत्या आणखी ती अलमारी म्हणजे लॉक लावायला गेलं त ते लॉक पण तुटून गेलं चाबी व्यवस्थित नव्हती वरच्या खण पण व्यवस्थित नव्हत्या हँगरसाठी जागा नव्हती आणि म्हणजे खालचे बॉक्स पण त्याच्यात कमी होते ती बघताना म्हणजे आम्हाला आवडली पण नंतर मग घरी आणल्यावर ती आम्हाला नापसंत झाली मुलं पण चिडचिड करत होते ही अशी अलमारी आहे तशी अलमारी आहे कशाला आणली मागून थोडी चपकेल होती खाली पण त्याच्या म्हणजे अशी जागा नव्हती व्यवस्थित ठेवायला आणि म्हणजे कशी म्हणजे आम्ही म्हणजे आम्हाला आवडली ती पण घरी आणल्यानंतर मग आम्हाला थोडी अशी नकोशी वाटली ती तर मग आम्ही ती आलमारी जसं परत करून टाकली कारण आम्हाला म्हणजे ती त्याच्यापेक्षा आता थोडी वेगळी घ्यायची आहे